आमच्याकडे पावसाळ्यात फक्त वीज जाण्याचं प्रमाण जास्त आहे नाही तर आमच्याकडे वीज जाण्याचं प्रमाण फारसं नाही गेले वीज चार पाच वर्षात गेले साधारण तास दोन तास तास दोन तास सकाळ संध्याकाळ पावसाळ्यामध्ये वीज जाते पाऊस पडला की वीज गेलीच पाहिजे असं आमच्याकडे गणित आहे साधारण कोकणात जसं सात सात आठ आठ तास वीज जाते तसं आपल्याकडे पुण्यामध्ये तरी पुण्या मुंबईकडे जात असेल असं वाटत नाही आणि वीज खंडित झाल्यामुळे आमच्याकडे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये काय बदल होतात तर उन्हाळ्यामध्ये जर वीज गेली तर भयंकर उष्माघाताचा त्रास होतो त्यामुळे जगणं असह्य होतं कारण चाळीस बेचाळीस यावर्षी तर त्रेचाळीस टेम्परेचर होतं उन्हाळ्यात त्यामुळे त्रास खूप होतात नंतर कुठल्याही ऋतूमध्ये वीज समजा गेली तरी स्वयंपाकावरती त्याचा खूप परिणाम होतो कारण आपण खूप आधुनिक सोयीसुविधा हल्लीच्या स्वयंपाकघरात वापरत असतो मायक्रोवे असेल फ्रीज असेल ओव्हन सॉरी मिक्सर असेल तर ह्या सगळ्यांमध्ये वीज लागते मी तर त्यामुळे तो प्रॉब्लेम एक येतो रोजच्या जगण्यामधे हा प्रॉब्लेम येतो की तुमचं वॉशिंग मशीन डिशवॉशर हल्ली वापरलं जातं त्याच्यावर तुम्ही डिपेंड असता त्यामुळे वीज खंडित झाली तर तो एक त्रास होऊ शकतो आणि ऋतूंमध्ये म्हटलं तर थंडीमध्ये इतका त्रास होत नाही कारण पंखा नसला तरी चालतो पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्रास हा होतो की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे दिवे जास्त वेळ लावावे लागतात उजेडासाठी कारण पावसाळ्यामुळे अंधार लवकर होतो तर वीज नसेल तर मग अंधारात बसावं लागतं लहान मुलांना अभ्यास न करण्याचं कारणच मिळतं पण मोठ्यांना तसं कारण देऊन चालत नाही कुठलीच कारणं न देता आपली कामं आणि घर चालवायला लागतं पण उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होतो उष्माघाताचा कारण घर बाहेर चोवीस तास तर वीज असेल तर ए सी नाही लावता येत पंख्यावर डिपेंड राहावं लागतं कूलरवर डिपेंड राहावं लागतं पण वीज नसेलच तर रोजच्या जन जीवन रोजचं विस्कळितच होऊन जातं